माझ्या घरी माझ्या दोन्ही मुलांना बागकामाची आवड आहे आणि दोघंही मुलं बागकाम चांगल्याप्रमाणे करतात कुंड्या आणतात माती आणतात व्यवस्थित रोपवाटिकेमधून रोपं आणून लावतात त्यांला पाणी घालतात खत पाणी करतात व्यवस्थित झाडाची निगा राखतात आणि जमेल त्यावेळेस त्यांचे व्यवस्थित साफसफाई करून व्यवस्थित त्यांचं कटिंग ते करतात आणि मुलं म्हणजे झाडं कारण मुलांना झाडाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी मी लहानपणापासून मुलांना बागकामाची कामं करायला लावते त्याच्यामधून मुलांना कळतं की एक झाड लावणं झाड वाढवणं काय आहे आणि झाडाचं महत्त्व काय आहे आणि आज आपल्याला निसर्ग म्हणजे काय आहे मुलांला त्याची जाणीव होते आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी बागकाम केलं पाहिजे आपल्या घरी झाडं लावली पाहिजेत त्यांची निगा राव राखली पाहिजे आणि सगळ्यांनी स्वारस्य दाखवलं पाहिजे ह्याच्यामध्ये